तंत्रज्ञान आणि संगणक याबद्दल शिकवणारा महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय असणारा एक अभ्यासक्रम म्हणजे एम एच सी आय टी सी ई टी याच्यामध्ये अनेकांना याद्वारे संगणकाची ओळख झालेली आहे आणि ज्यांना संगणकाबद्दल प्राथमिक माहिती देखील नव्हती अशा अनेक लोकांनी याद्वारे या कार्यक्रमा या परीक्षेद्वारे संगणक शिकलेलं आहे आणि संगणक शिकून आता ते आपलं काम करत आहेत संगणकावरचं आणि त्याच्याबरोबरीनं हा जो अभ्यासक्रम होता ही जी परीक्षा होती याबद्दल होणारी या परीक्षेला सरकारच्या नोकरीमध्ये सुद्धा प्राधान्य दिलं जात होतं या परीक्षेत पास होणाऱ्या लोकांना सरकारी नोकरी मिळण्याकरता ही पूर्वी प्राधान्य दिलं जात होतं त्यामुळेही अनेक लोकांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि हल्ली शाळांमध्ये संगणक हे जवळजवळ आवश्यक झाल्यासारखंच आहे सर्व शाळांमध्ये संगणकाचे वर्ग असतात संगणकाबद्दल शिकवलं जातं आमच्या घराजवळच इथे राजीव गांधी यांच्या नावाने एक महापालिकेचं महापालिकेची शाळा आहे मोठी तिथं संगणकावर आधारितच तिथे सर्व अभ्यासक्रम आहेत अशा प्रकारे संगणकानी शालेय शिक्षणामध्ये सर्वत्र प्रवेश केलेला आहे